मी एक्सप्रो या कंपनिचा कुलर घेतला होता तो अपेक्षेने घेतला होता की उन्हाळ्यात थंड हवा लागेल परंतु या कंपनिचा कुलर घेतल्यापासून माझ्या अडचणींतच वाढ झालेली आहे तो उन्हाळ्यात थंड हवा गार मिळण्यासाठी घेतला होता पण त्याचे एअर शिश्टिम बरोबर नाही त्याच परत त्याचे लाईट बील खूप येतं आहे आणि त्याची मोटर व्यवस्थित चालत नाही पाणी व्यवस्थित मारत नाही त्यामुळं ते खराब झालेलं आहे आणि दुकानदार वगैरे काहीही बोलू देत नाही तरी एक्सप्रो या कंपनिचं एअर कुलर कोणीही खरेदी करू नये त्यामुळं आपल्या अडचणींतच जास्त भर पडते आहे त्या कंपनी व्यवस्थित सर्व्हिस पण देत नाही त्याची वॉरंटी गॅरेंटी पण काही नाही आहे त्यामुळं ते आपल्याला आ पैसे घालवून आपल्या समस्या वाढवण्याचं काम करतं तर एअर कुलर एक्सप्रो कंपनीचं कोणीही घेऊ नाही